हॅलो तुम्ही गॅस बुकिंग एजन्सीकडून बोलत आहे का मी आठ दिवसाच्या आधी गॅस बुकिंग केलेली होती अजूनपर्यंत गॅसचा काही रिस्पॉन्स आलेला नाही आहे पण गॅस नसल्यामुळे मग खू मला स्वयंपाक करायला त्रास होत आहे चुलीवर त्यामुळे तुम्ही गॅस लवकरात लवकर आणून द्या आणि त्यानंतर काड्या वगैरे मिळत नाही म्हणून गॅसची गरज आहे आता भरपूर शाळेंचा मुलांच्या शाळेचा टिफिन वगैरे व्यवस्थित वेळेवर होत नाही म्हणून त्रास जाते आहे त्यासाठी